शालेय जीवनामध्ये माझी आई शिक्षिका असल्यामुळे आणि मी पण त्याच शाळेत असल्यामुळे बरेच वेळा असं झालं की माझ्याच आईनी मला नृत्य शिकवलं आणि तेच मी पुढे कंटीन्यू याच्यासाठी की मी पण शिक्षकी पेशामध्येच आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की जे कोकरीकुलम अक्टिव्हिटीज असतात तर त्याच्यामधे मुलींना डान्स प्रत्यक्ष जरी मी नाही तरी मुलींनी कसा केला पाहिजे कसं केलं की तो डांस चांगला दिसेल याच्याकडे मी मुलींना जरा बारकाईने पाहायला लावते आणि त्याप्रमाणे मुलींकडून प्रॅक्टिस करुन घेते शिस्त डान्स करतानाची जी शिस्त आहे ती शिस्त मी मुलींना लावते आणि त्यातून मग एक सादरीकरण जे आहे ते चांगलं होण्याकडे माझा भर असतो आणि तेच मी माझ्या मुलांना पण सांगते